बोला सर हो सर बोला अच्छा सर कोणत्या डान्स फॉर्ममध्ये इंट इंटरेस्टेड आहात सर अच्छा कोणासाठी सर तुम्ही स्वतः घेताय की कोणी रिलेटीव्ह आहेत आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी अच्छा अच्छा ठीक आहे सर सांगा ना सर तुमचे जे काय डाउट्स असतील ते आम्ही परिपूर्ण समजावून तुम्हाला गायडन्स करण्याचा प्रयत्न करू सर आपल्याकडे ट्रेडिशनल जे मराठी आहे तर कोळी नृत्य असेल लावणी असेल भलरी डान्स असेल आणि वेस्टर्नबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याकडं पॉपमध्ये पॉपमध्ये आहे सर आणि हिप हॉप आहे पॉपिंग अँड लॉकिंग आहे सर आपल्याकडं हा आणि आपल्या डान्स क्लासची फीज सर महिन्याला पंधराशे रुपये आहे सर आणि स सिक्स मंथसाठी राहील सर आपला कोर्स एक हा म्हणजे बेसिक कोर्स राहील आपला सिक्स मंथसाठी त्यानंतर समजा तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक्सटेन्ड करू शकता सर टाईमिंग आपलं दोन शिफ्टप्रमाणे सर सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही तुम चॉईस तुमची आहे सर तुम्ही सकाळी जॉईन करू शकता किंवा संध्याकाळी जॉईन करू शकता हो सर फीज आम्ही फीज सेमच आहे फक्त सर टाईमिंग चेन्ज होईल सर त्याच्यामध्ये अच्छा अच्छा म्हणजे सर तुम्ही म्हणजे तुम्ही बेसिकपासून स्टार्ट करताय की काही अनुभव आहे सर तुम्हाला याच्यामध्ये अच्छा अच्छा ठीक आहे सर तुम्हाला पुरेपूर गायडन्स करू सर आम्ही तुमचा तुमचा नंबर वगैरे आम्ही घेतलेला आहे आता तुम्हाला कॉल करू सर हो सर